मराठी भाषेवर मराठी भाषेच्या संस्कृतीवर इतर भाषांचा परिणाम सांगायला गेलं तर याचं एक उदाहरणार्थ मी माझंच सांगतो मी रमेश आणि माझा भाऊ विनोद आम्ही लहानपणापासून एकाच गावी राहिलेलो खेळलो पूर्ण असं मजामस्ती केलेली नंतर नंतर जसं जसं मोठं झालं तसं विनोद आम्ही मी स्वतः असं शिकलो पण मला शिकण्यामध्ये असा एवढा काही आवड नसून माझं एवढं शिक्षण पूर्ण नाही झालं असे आणि माझं भाऊ विनोद चांगला शिकला आणि तो एका चांगल्या शहरामध्ये जाऊन सेटल झाला त्याला जॉब वगैरे लागला आता सांगायचं तात्पर्य एवढंच की मराठीत खरं तर बदल हाच एक मोठा मुद्दा आहे आता तोच मी तुम्हाला सांगतो मी आपलं गावाकडं राहणारा साधी सिम्पल गावठी भाषा तेच आणि माझ्या भावाबद्दल सांगायला गेलं तर तो चांगला सिटीमध्ये राहणार त्याचा दररोजच्या दररोज इतर लोकांसोबत परिचय बोलणं चालणं वगैरे असं तसं मग असं सण वगैरे काही असला की माझा भाऊ गावी यायचा म्हणजेच आमच्याकडे मग नंतर असं त्याच्यामध्ये बोलण्यामध्ये असं फरक दिसून यायचा की त्याच्या भाषेमध्ये भाषा मराठीच पण त्याच्यामध्ये थोडंसं होनारा बदल ते शब्द ती शब्दांची रचना ते वाक्यं ती ट्युन तो ॲसेंट तो त्याचा थोडा बदल असून माझा खूपच बदल मग या सहजरित्या बदल जाणवायचा दोघांच्या भाषेमध्ये मग असं जाणून यायचं की मग काहीतरी आपल्या संस्कृतीमध्ये चेंज होतो आहे काहीतरी इतर भाषेमुळे आपल्या मराठी भाषेच्या संस्कृतीला कुठेतरी ठेच पोचते मग असं ते थोडं कसं तरी वाटायचं काही पण एक एक एकीचदृष्ट्या काही ते फायद्याचंच आहे कारण की त्याचे काही शब्द मी नवीन नवीन शिकायचो माझे तो शब्द काय काही नवीन नवीन शिकायचा त्यांची मुलं आमची मुलं त्यांच्यासोबत इंटरॅक्शन दोघांमध्ये असं शिकून बरेच काही काही शिकायला भेटायचं काय की वेगवेगळ्या भाषा हिंदी भाषा त्यासोबत परिचयात आलेले हिंदी भाषाचे हिंदी शब्दचे बदल माझी मराठी भाषा इकडची गाव गावाकडची असे दोघांमधले एक असं मिश्रण म्हणून जो बदललं व्हायचं ना आणि आपल्या मराठी भाषेत बदल तर तुम्ही सगळे तुम्हाला माहितीच आहे मराठी भाषा ही कोसा कोसावर बदलणारी भाषा असे म्हणतात प्रत्येक जिकडीकडे जाईल तिकडे आपण मराठी भाषा बदलतो आता इकडनं थोडं दूर गेलं लांब गेलं की दुसऱ्या गावात भाषा वेगळीच असेल माहिती आहे ते मराठीच असणार पण थोडंसं काही त्यात बदल असणार कारण की आपली भाषा मराठी कुठंच नीट प्रॉपर सारखी नाही ते सारखं पावला न पावलात बदलणारी भाषा आहे मग संस्कृतीत बदलणारा होणं बदल होणारा म्हणजे प्रॉपर मराठी भाषा माहिती असणे त्याचे त्याचं शब्दांची रचना करणे प्रॉपर तो सांगायला गेलं तर आपले सण सणांमध्ये आपण आपले जे मराठमोळे आपले सण असतात साजरे करतो आपण ज्यात की आपली मराठी प्रॉप मराठी भाषा आपण बोलतो त्यांची रचना तर संस्कृतीमध्ये होणारा बदल म्हणजे इतर भाषांचं येणं जसं की हिंदी वगैरे बाकी इतर भाषा असतात ना त्यांचं भाषांचं त्या भाषेमध्ये मिश्रण होऊन वेगळ्या प्रकारे येणं असं काही शब्द वगैरे पण मला असं वाटतं की आपण आपली मूळ सांस्कृतिक मराठी भाषा ही सोडली नाही पाहिजे आणि त्याच्यावरतीच आपला दाम जाम ठेवून तीस पिढ्यानंपिढ्या आपण सांगितलेलं गेलं गेलो पाहिजे की आपली मराठी भाषा ही एकदम संस्कृत छान असून त्याचा आपण पा जपणं एक जपलं पाहिजे त्या भाषेला सांगायचं गेलं तर कारण की खूप काळापासून ती महाराजांच्या काळापासून चालत आलेली भाषा आहे तर आपण त्याला जपलं पाहिजे त्याची काळजी घेतली पाहिजे हेच धन्यवाद